अतिसार आणि त्याच्या लक्षणापासून बरे होण्यासाठी आपल्याला विविध व घरगुती उपाय करता येतात त्यामध्ये शरीराला हायड्रेट करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिता येते तेलकट पदार्थ न खाताच चांगले पोषण निघतो पौष्टिक पदार्थ आपल्याला खावं लागतात जे आपण पा अतिसारमधे जे असंही नॉर्मली आपण ज्यावेळेस पाणी पितो ते पाणी साधे आणि तापवलेले आपण प्यायला प्यायला हवेत बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत थंड थंड पदार्थ आपण घ्यायला हवेत